हॅलो शिंदे का गॅस एजन्सीमध्ये फोन लागला आहे ना हां हां ठीक आहे काय झालं आहे माझे आत्ता मी वाईला जॉब करतो आहे तर माझी बदली झालेली आहे आता सातारमध्ये हां तर आता माझी बरोबर फॅमिली आहे त्यामुळं मला गॅस कनेक्शन आता सातारमध्ये हवं आहे मग काय करावं लागंल ट्रान्सफर होऊ शकतं का त्याला काय चार्जेस वगैरे काय आणि त्याचे डॉकुमेंट वगैरे काय हां ठीक आहे आणि समजा उद्या जर मला पुन्हा जर त्या भागात यायचं असंल तर मग तुम्हाला पुन्हा तेच कार्डवरच मिळेल ना मला का ट्रान्सफर करावं लागेल होतं काय हां त्यासाठी समजा मला स्वतःला यावं लागेल का फॅमिलीला माझ्या पाठवलं तर चालंल हां बरं तुमचा ऑफिसचं टायमिंग काय आहे वगैरे हां साधारण किती दिवस लागतील करायला समजा जर मला माझ्या नावावरून जर माझ्या फॅमिलीच्या किंवा ऑदर घरातल्या कुणाच्याही नावावर जर करायचं असंल तर शक्य होईल का तुम्हाला हां ठीक आहे उद्या शनिवार आहे मग असं रविवार किंवा सोमवारी आपल्याकडं उपलब्ध होईल का हां ठीक आहे मग मी सोमवारी येऊन जातो तुमच्या ऑफिसला ठीक आहे हां ठीक आहे माझं ते क काम करा माझी माझी गैरसोय दूर होईल